पशू संवर्धनात सामान्यपणे गाय मेंढी बकरी कों कोंबडी हे प्राणी पाळले जातात पण माझ्या मते एकाच प्रकारचे प्राणी पाळनं योग्य राहतं कारण मग त्यांची निगा पण राखता येते पशू संवर्धनात माझं धोरण विचारलंत तर मी म्हणेन जोडीला शेती असावी शेतीसोबत जर आपण पशू संवर्धन केलं तर त्याचा बराचसा फायदा आपल्याला होतो म्हणजे जसं की गाय असेल तर गायीचं आपल्याला जे शेण असतं किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे खत तयार होतं त्याचा शेतीला फायदा होतो किंवा शेतामध्ये उगवणारं गवत किंवा अशा गोष्टी आहेत त्या गायीला खाता येतात त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत की आपण जर त्या एकत्र केल्या ना तर खूप चांगलं उत्पन्न क्रिएट होऊ तयार होऊ शकतं जसं की आत्ता आपण गाय पाळली आणि सोबत शेती केली तर शेतीसाठी जे खत लागतं ते गायीच्या शेणापासून तयार होऊ शकतं आणि गायीला जो चारा लागतो तो शेतीतून तयार होऊ शकतो जसं की गवत असेल किंवा अजून कोणत्या गोष्टी असतील अजून उत्पन्नाचा मार्ग म्हटलं तर जर गाय पाळली तर दुधाचा खूप छान खूप छान विक्री होते दुधाची इथून आपल्याला खूप छान उत्पन्न मिळू शकतं त्याच्या सोबत गायीचा शेतीला फायदा असल्यामुळे शेतातून पण निदान थोडंसं उत्पन्न जास्त येऊ शकतं आपल्याला अजून गायीचे जसं गाई गाय पाळली तर मग बऱ्या बऱ्याच बऱ्याच प्रकारचं उत्पन्न क्रिएट करता येतात तसे दुधाचे बऱ्याच प्रकारचे पदार्थ बनतात त्याच्यामुळे त्याची विक्री खूप सोपी होऊन जाते आणि त्याचा बाजार पण खूप मोठा आहे त्याच्यामुळं त्या गोष्टी आपण लक्षात घेऊन गाई गाय पाळणं हे थोडंसं स सोपं जातं मेंढी बकरी कोंबडी हे पण आहे पण त्यांच्यासाठी कदाचित मला वाटतं की कोंबडी वगैरे असेल तर त्यांची निगा राखणं वगैरे किंवा मग ते थोडंसं गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत पण गाय पाळणं थोडंसं सोपं आहे आणि तसंही आपल्या धर्मामध्ये गायीला पण खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे मग सगळ्या या गोष्टींचा जर विचार केला तर मग आपण एक चांगला उत्पन्नाचा मार्ग म्हणून पशू संवर्धनामध्ये गायीकडे बघू शकतो जसं की आपला भविष्यामध्ये पण खूप फायदा होईल आणि गाय हा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा प्राणी आहे आणि ॲग्रेसिव्ह नाही आहे